आमच्या इथे पिके कापूस तूर मूग उडीद ज्वारी टाळके गहू हरभरा सोयाबीन तीळ अशी पिकांची नावे आहेत आणि पशु मध्ये शेळ्या मेंढ्या आणि गाय आणि म्हैस असे पशुधन वाढवता येते असे आमच्या इकडे पशुधन आणि पिके घेत असतो असे आमच्याकडे पिके आहेत